अलीकडच्या वर्षांमध्ये पर्यटन वाढले आहे माझ्या अंदाज किंवा मी आजवर वर्तमानपत्रात किंवा इतर प्रसारमाध्यमातून ऐकलेल्या बातम्यांच्या अनुसार पर्यटन वाढलं आहे पर्यटकांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे कारण

तीन ते चार कारणं प्रामुख्याने आहेत असं मला वाटतं पहिलं म्हणजे लोक आता हळूहळू स्वत ला वेळ देण्यासाठी जागरूक होत आहेत दुसरं कारण म्हणजे पर्यटन केल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनामधल्या जो थकवा आहे तो दूर होतो तिसरं कारण म्हणजे आता सोशल मिडीयाचा वाढता वापर त्यामुळे लोकांना नवीन नवीन पर्यटन स्थळांची माहिती मिळते आणि चौथी गोष्ट म्हणजे पर्यटनामुळे त्या प्राकृतिक भागाला किंवा त्या तिकडच्या स्थानिक लोकांना फायदा होतो तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर पन खूप चांगला परिणाम होतो पर्यटनाचा समाजावर परिनाम कसा झाला तर याबद्दल बोलायला आवडेल मला तर जे स्थानिक लोकं आहेत थोडक्यात उदाहरण घ्यायचं असेल तर कोकण कोकण हे निसर्गसमृद्ध आहे वि सह्याद्रीचा एका बाजूला पर्वत आहे तर दुसऱ्या बाजूला सुंदर असं छान समुद्रकिनारा लाभलेला आहे या कोकणामध्ये बाकी इतर राज्याच्या प्रदेशामधून लोकं भेटीसाठी येतात येथील पावसाळा असो किंवा येथील सुंदर अशी वाळूची बीच असो सव स्वच्छ समुद्रकिनारे असो वेगवेगळे मंदिरे असोत त्यानंतर पावसाळ्यात धबधबे असो हे गोष्टी पाहण्यासाठी लोकं येत असतात पण यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराची संधी निर्माण होते तसेच इकडली संस्कृती इकडल्या लोकांची राहण्या खाण्याची पद्धत जवळून पहाण्याची संधी भेटते एकंदर पर्यटनामुळे लोकांचा एकमेकांशी सहवास किंवा संपर्क किंवा आपण ज्याला म्हणतो की एक कनेक्शन एक संबंध तयार झाले आहेत जे की देशाच्या अर्थव्यवस्था असो की सांस्कृतिक सामाजिक व्यवस्था असो त्याच्यावर त्याचा चांगला परिणाम जाणवत आहे